मी पोहायला शिकत होते तेव्हाच काही दिवसात मला पोहायला शिकायला आलं पण त्याच्याआधी या पोहन पोहताना एक दिवस असा आला की माझ्या कॅनची गाठ सुटली व मी बुडू लागले होते पण त्यावेळेस कॅनसोबत मला कासराही बांधलेला होता काहींनी कासरा ओढला पण सर्वप्रथम जेव्हा कॅन निघून गेली तेव्हा मी बुडत होते नाकात वगैरे पाणी माझ्या गेलेलं होतं त्यानंतर ते जेव्हा ओढत होते तेव्हा मला हात वगैरे हलवण्याची त्यांनी सांगितलं होतं पण ते हात हलवून वगैरे काही होत नव्हतं खूप भीती वाटत होती ह्या पाण्याची ऑलरेडी भीती वाटत होती कारण मी नवीन शिकत होते आणि त्यामुळे पाण्यात बुडाल्यामुळे खूप भीती वाटत होती पण एक मनात इश्च हे होतं की आपण बुडणार नाही कारण आपल्याला दो कासरा लावलेला आहे मग त्यानंतर ते थोडं ओढले त्यानंतर ते मी पोहायला लागले मग त्या कासऱ्याने फक्त कासरा असल्यामुळे पोहायला येऊ लागलं कासऱ्याने पोहल्यानंतर जो आपल्याला येतं ते प्रथम पोहायला येतं असं म्हणतात आणि ते मी पोहत पोहत भी भीतीने किंवा खूप पाण्याची भीती असल्यामुळे मी ते पोहले व मला खूप सुंदर पोहायला शिकले त्यानंतर मला खूप छान पोहायला आलं आणि ह्या सर्व संकटातून मला पोहायला शिकता आलं त्यामुळे मला यातून बाहेर येता आलं आणि मी आत्मविश्वासाने यातून बाहेर आली